बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यतः तूर कपाशी सोयाबीन हरभरा गहू कांदा हे पिके घेतले जातात येथे खरीप हंगामामध्ये सोयाबीन तूर हे पीक घेतले जाते तर रबी हंगामामध्ये गहू कांदा हरबरा हे पीक घेतले जाते येथील बहुतांश जमीन ही ओलिताखाली असून यामध्ये विविध प्रकारच्या फळबागा व पालेभाज्या सुद्धा घेतलेल्या जातात येथे लोकांचे प्रमुख उत्पन्न हे सोयाबीन असून त्यामध्ये बहुतांश भाग हा सोयाबीनच्या लागवडीखाली आलेला आहे